हा बरोबर बोला सर हां चालेल ना सर सर कधी आहे डेट काय आहे सर आपली वीस मे हो चालेल ना सर करेन आव्हेलेबल आहे मेन्यूमध्ये सर तिरंगापुरी आपली फेमस डिश आहे बाकी व्हेज नॉनव्हेजमध्ये जे आपल्याला पाहिजे ते मिळून जाईल तुमच्या ऑर्डरनुसार तुम्हाला प्लेटनुसार पाहिजे कसं क्वांटिटीनुसार पाहिजे त्या मिळून जाईल ते आता मेन्यूच्या ह्याच्यावर डिपेंड आहे सर पनीर मसाला आहे परत पनीर अंगारा आहे स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे बालुशाही आहे त्या आता तुम्ही कोणत्या आयटम सिलेक्ट करत आहे त्या ह्याच्यावर पॅकेज डिपेंडन आणि किती प्लेट्स आहेत त्या ह्याच्यावर डेकोरेशनचं आपल्याकडं हे आहेत ना डिझाईन आहेत तुम्ही कुठले सिलेक्ट कराल त्या ह्याच्यावर आपण करून देणार दोन्ही आवेलेबल आहे सर लॉन पण आहे आणि हॉल पण आहे तुम्हाला कुठे सुटेबल वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता काय म्हणाला सर नाही लॉनमध्ये थोडं जरासं थोडंसं जास्त आहे जास्त नाही फरक पडत पण हॉलपेक्षा थोडंसं जास्त आहे हो हो सगळं आहे अवेलेबल सगळं केक तुम्हाला सर कसा पाहिजे केकमध्ये कसं डिझाईन तीन स्टोरचा चालेल सर तुम्ही मला डिझाईन सांगू शकता मी त्या ह्यानं अवेलेबल करून देतो तुम्हाला त्या दिवशी हो हो अवेलेबल आहे चं या तुम्ही आपण आल्यावर ठरवू हा हा ठेऊ